हॅलो हा पॅन कार्ड हेल्पलाईनचाच नंबर आहे ना अच्छा मी अर्चना देशमुख बोलते ॲक्च्युली काही दिवसांपूर्वी मी एक नवीन मोबाईल नंबर घेतला होता आणि मला तो आता माझ्या पॅन कार्डच्या लिस्टमध्ये अपडेट करून घ्यायचा होता अच्छा तर मला असं विचारायचं होतं की त्यासाठी मग प्रक्रिया काय आहे की काय स्टेप्स फॉलो करावे लागतील अच्छा आणि कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत अच्छा हां हां हां हां हां हो आधीचा नंबर जो आहे तो सध्या मी यूज करत नाही हा अपडेट करून घ्यायचा होता हा पॅन कार्डला जोडायचा होता तो काही कारणास्तव मी तो नंबर बंद केला आहे वापरणं तर हा नवीन जो नंबर आहे तो जोडायचा होता अच्छा हा नवीन मोबाईल नंबर का अच्छा चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस छप्पन्न एकोणतीस हां चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस छप्पन्न एकोणतीस हो हो हा माझा नवीन मोबाईल नंबर आहे आणि माझा पॅन कार्डचा क्रमांक आहे यू बी के तेवीस शून्य शून्य सेहेचाळीस पंचावन्न हो हो हो सध्या माझ्याकडे कागदपत्रं तर सगळी आहेत आधार कार्ड आहे आधार कार्ड ची अच्छा कोणती कागदपत्रं लागणार आहेत आधार कार्डची झेरोक्स ़ पासपोर्ट साईज फोटो पॅन कार्डचा आधीचा ओके पॅन कार्डची पण झेरॉक्स आहे माझ्याकडे अच्छा चालेल चालेल ना हे ही प्रक्रिया ऑनलाईन करता येते की म्हणजे ते तिथे डिपारमेंटला जाऊन करावी लागेल ठीक आहे चालेल मी ऑनलाईन एकदा वेबसाईटवरती चेक करते समजा नाही झालं तर मग मी तिकडे डिपारमेंटला जाऊन मग पूर्ण करेन ती प्रक्रिया ओके चालेल चालेल ठीक आहे हो